काही वर्षांपूर्वीचे फोन म्हणजे मी सुरुवातीलाच जेव्हा फोन आले त्यावेळेस नोकिया फाईव वन वन झीरो हा फोन होता म्हणजे जुने फोन किप कीपॅडवाले असायचे आता आजकाल स्मार्टफोन येतात म्हणजे टच वगैरे टच फोन आहेत कॅमेरा चांगला आहे तर जुन्या फोनची आणि आताच्या फोनची तुलना केली तर आताचे फोन भरपूर ॲडवान्स आहेत म्हणजे तो नोकिया फाईव्ह वन वन जीरो पण आव मला आवडायचा त्यातला जो स्नेकवाला गेम होता तो आणि हार्ड म्हणजे खाली दहा वेळा पडला तरी फुटत नव्हता भरपूर चांगला होता आता आयफोन वापरतोय पण आत्ताचा फोनमध्ये स्मार्ट म्हणजे टच चांगला आहे कॅमेरा पिक्सल कॉलिटी चांगली आहे त्यावेळी टू जी यायचं नेटवर्क आता फाईव्ह जी आलेलं आहे तर असं भरपूर फरक आहे दोन्हीत जर आपण तुलना केली जुने मोबाईल आणि आताचे मोबाईल आता वेगवेगळ्या कंपन्यांचे चांगले चांगले स्मार्टफोन आलेले आहेत मी एअरटेलचं सिम वापरतो आणि दर महिन्याला रिचार्ज करत नाही माझं बिलिंग आहे तर महिन्याचं एक पंधराशे बिल येत त्याच्यात माझे पाच सिम चालतात